हा नमस्कार मॅडम हां मी स्वाती देशपांडे बोलतेय मला असं माझं अशी एक समस्या अशी तुम्हाला सांगायची आहे की जर समजा खूप गर्दीमध्ये जेव्हा जायचं असतं तेव्हा मला त्याची खूप भीती वाटते आणि स्ट्रेस येतो खूप मग त्याला काय करताय म्हणजे क जिथं खूप गर्दी असेल म्हणजे जिथं बसमध्ये गर्दी असेल तरी भीती वाटते एखाद्या मंगल कार्यालयात गेलो तरी भीती वाटते मग त्याच्यासाठी काय करावं लागेल म्हणजे असं मला हा हां लहान असताना एकदा मी गेले होते आणि त्यावेळेस असं झालं की म गर्दीमध्ये खूप गर्दी झाली मंदिरात गेल्यानंतर आणि खूप माणसं एकत्र आले आणि काही तरी झालं तिकडं असं म्हणजे जसं मांढरदेवला झालं होतं त्या पद्धतीनी की मग त्यामुळं खूप माणसांची चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये म्हणजे मी लहान असल्यामुळं माझ्या अंगावर माणसं पडली आणि मग त्याच्यामुळं ती भीती मला वाटते आहे किंवा काय मग त्याला काय करावं लागेल मला

बरं बरं मला असं वाटतं की मग असं थोडंसं एक कमी गर्दीच्या ह्याच्यातून थोडासा प्रवास करून असं सुरूवात केली पाहिजे का बरोबर बरोबर मग मला हां पण मला असं वाटतं की मग आपण एकदा प्रत्यक्ष भेटून तुम्ही मला जरा व्यवस्थित सांगाल का म्हणजे काय होईल हां मग आपण काय करूया सोमवारी मला पाच वाजल्यानंतर वेळ आहे तेव्हा आपण नक्की भेटू शकतो

ओके ओके थँक्यू हां थँक्यू